हॅलो हो बोला ना अच्छा हा हा

हो हो येणार ना केव्हा यायचं आहे

अच्छा त्याला क्लासेस आहे ना दोन ट्युशन लावलेल्या आहे त्याला घेते ना मी संध्याकाळी रोज त्याचा होमवर्क घेते तो रोजच अभ्यास करतो आहे कसे काय त्याला लो मार्क्स मिळाले काय माहिती

अच्छा हो हो ठीक आहे ना मी आता त्याच्याकडे लक्ष पण देणार आणि त्याला पनिशमेंट पण देते काय आहे तर त्याचा होमवर्क केला की नाही तर आणि बघते पण हो हो जमणार ना जमणार येते मी नक्की वेलकम